मी एक पेंटिंग काढली होती ती पेंटिंग एक डॉलची पेंटिंग होती त्या डॉलचे हेअर्स खूपच छान बनले होते एकदम परफेक्ट बनले होते त्या डॉलचे डोळे खूपच आकर्षित बनले होते हे डोळे बघताना ती डॉल एक खूपच सुंदर डॉल वाटत होती तर ते डोळे त्याचे कलर त्या डॉलचा कलर त्याचा पूर्ण कपड्यांचा कलर ती पेंटिंग खूपच छान झाली होती आणि त्या डॉलच्या डोळ्यामुळे ती पेंटिंग खूप आकर्षित वाटत होती